मला राईड करायला फार आवडते राईडमधे प्रवास करायला फार आवडते मी कुठेपण आता आम्ही सध्या मुंबई येथे प्रवास केला व त्यातील ट्रेन हे सगळे मी पहिल्यांदाच अनुभवले होते व ही राईड माझी खूप छान झाली या राईडमधे आम्ही खूप गमती केल्या मजा मस्ती केली व कुटुंबाशी छान गप्पा मारल्या गानी ऐकली डान्स करत करत आमी मुंबईचा प्रवास गाठला राईट करण्यासाठी मला मी फर्स्ट टाईमच म्हणजे ट्रेनमधे बसली होती ते पण रात्रभरासाठी तर मला हा प्रवास फार आवडला तर मला बोर्डाचा प्रकार म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी ट्रेन हे बेस्ट ऑप्शन राहील असे मला वाटते तर मी आता राईट ट्रेननेच करेन अशी मी मला वाटते